मी बनवण्याचं प्रयत्न तर खूप केला आहे मी जास्तकर जास्तकर घरी मीच स्वयंपाक करते तर मला खूप काही बनवता येते पण जास्त मला नाही का बिर्याणी बनवणं आवडते बिर्याणी बनवली की माझे कुटुंबातील सर्वही लोक हात चाटुचाटू खातात आणखी खूप माझी म्हणजे माझं कौतुक घेतात आणखी मला सांगतात की किती छान बनली आहे तर मला आपल्या उपर जास्त गर्व होते तर असा वाटते की मला चांगली बनवता येते बिर्याणी आणखी कधीही कोणी आले तर मी त्यांना बिर्याणी चारते आणखी त्या रेसिपीमध्ये आपल्याला जास्त सुगंध आला पाहिजे त्यात भात आपण वापरतो तो कसा आहे ते पाह्या लागते त्याच्यात अलग अलग भिन्न भिन्न प्रकारचे जे मसाले आपण युज करतात ते सब चांगले प्रकारानी भाजले पाहिजेत आणखी चांगली बनवली पाहिजे ती बिर्याणी तेव्हा त्याचं चांगलं स्मेल आणखी त्याचं चांगलं चव येते खाण्यात तर ती मी ब्र बनवण्या बनवायला प्रयत्न केलती आणखी ती खूप चांगली बनली होती आणि अनुभवातून मी हे शिकले की आपण जितकं चांगलं टाइम देऊन त्याला आणखी मनाप्रमाणे बनवलं तर ते फार छान बन बनते आपण मन नाही आहे आणखी बनवायचा प्रयत्न करत आहो तर ते कधीच चांगली नाही बनणार आपण कोणतीही वस्तू बनवायला प्रयत्न करो तर मनानं करायचं हे मी ह्या अनुभवातून शिकले आहे